राज्यातील तंत्रज्ञान क्षेत्र हा खूप विकसित होत आहे जसं की वेगवेगळ्या इंजीनियर्स लोकांसाठी या वेगवेगळे इन्वेन्शन करण्यासाठी त्या लोकांना प्रोत्साहित केलं जात आहे वेगवेगळी जागा त्यांच्यासाठी तयार करून देत आहे जसं की थर्मल पॉवर श्टेशन या कुठे जर खूप मोठी नदी आहे तर तिथे डॅम बांधून तिथून इलेक्ट्रिसिटी तयार करणे जल जलमार्गे इलेक्ट्रिसिटी तयार करणे या असे वायुमार्गे मोठे मोठे पर्वतावर पवनचक्की अशा पद्धतीतले मोठे मोठे प्र प्रयोग उपकरणं उ परा उपक्रम राबवल्या जात आहे असे अजून खूप सारा पाठिंबा हा वैज्ञानिक लोकांना स्स विकास करण्यासाठी देत आहेत